चांगल्या दर्जाचा फोटो काढण्यासाठी निसर्गाच्या सान्निध्यात जाणं फार आवश्यक आहे फोटोला केवल क्वालिटी असून चालत नाही तर निसर्ग सौंदर्य देखील असणं आवश्यक आहे निसर्गामध्ये उपलब्ध असणारी रंगसगती असेल निसर्गाचं जे खरं रूप आहे तर ते फोटोमध्ये कॅप्चर होणं फार महत्त्वाचं आहे अतिशय चांगल्या पद्धतीचा कॅमेरा वापरूनसुद्धा जर का दर्जाहीन फोटो येत असतील तर नक्कीच आपलं ठिकाण चुकलेलं आहे किंवा आपण योग्य ठिकाणी योग्य कॅमेऱ्याचा वापर करत नाही हे समजून जावं फोटो काढताना कुठल्या लेवलचा कॅमेरा आहे हे देखील महत्त्वाचं असतं अतिशय चांगल्या पद्धतीचे कॅमेरे वापरूनसुद्धा कधीकधी असं होतं की ते कॅमेरे चांगल्या पद्धतीनं काम करत नाहीत पण काही साधे कॅमेरे आहेत त्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचे फोटो क्लिक होतात फक्त फोटोग्राफर हा चांगला कॅमेरामन आहे म्हणून चालत नाही तर चांगल्या दर्जाची कलाकृती त्याच्या डोक्यात आहे ती डोक्यातली कलाकृती कॅमेरामध्ये कैद होते आणि ती प्रेक्षकांसमोर सादर होते हे देखील महत्त्वाचं आहे फोटोग्राफी हा एक छंद म्हणून बघितला जातो पण याकडं व्यवसाय म्हणून बघितला जायला व्यवसाय म्हणून बघणारे जे आहेत तर ते केवळ एखादी वस्तू किंवा एखादा फोटो कितीला विकला जाईल याकडे त्यांचा कटाक्ष असतो पण आपण एक कलाकार आहोत आपण एक दर्जेदार कलाकृती क्लिक करणार आहोत आपल्याकडं उपलब्ध साधनाचा अगदी क्षणार्धात वापर करून त्या साधनाच्या माध्यमातून आपण ही कलाकृती प्रेक्षकांना कशा पद्धतीचा आनंद देईल याकरता जर का आपला विचार असेल तर नक्कीच फोटोग्राफी आपण चांगल्या पद्धतीनं करू शकतो निसर्गाच्या सान्निध्यात गेल्यावर आपल्याला अनेक पद्धतीचे रंग दिसतील काही गोष्टी दिसतील त्या आपल्याला वापरता येतात त्यामुळं चांगला फोटोग्राफर हा चांगल्या महागड्या कॅमेराचा नसून तो एक चांगला कलावंत आहे हे आपण विचारात घ्यायला हवं